आम्ही जुनी माणसं आहोत म्हणून आम्हाला जुनं संगीत आवडतं अशाातला भाग नाही त्याला एक लॉजिक किंवा अर्थ आहे कारण त्या गाण्यांना बोल होते संगीत त्याला साजेसं होतं आणि त्याला अर्थपूर्ण आपण म्हणत होतो परंतु हल्ली आपण जे म्हणतो रॅप गायक आहेत जे कोणी असतील ते हनी सिंग आहे बादशाह आणखीन वेगवेगळे नावांनी जे तरुणाई तयार होते त्यांची पण ह्या याच्यामध्ये जास्तीत जास्त मी काय पाहतो तर वाद्यांचा अतिशय दुरुपयोग म्हणत नाही पण वाजवीपेक्षा जास्त उपयोग ज्याला आपण लाऊड कर्कश आणि कधीकधी असं वाटतं की बोल कमी म्हणजे गद्यामधनं पद्यनिर्मिती करत आहेत की काय असं वाटतं आणि याच्यात एक दुसरी गोष्ट अशी प्रामुख्याने सांगायची की जुनी गाणी कितीही वेळा ऐकली तरी ती जुनी होत नाहीत पुन्हा पुन्हा ऐकीशी ऐकावीशी वाटतात आणि नवीन गाणी त्यांचा जोपर्यंत एक टी व्हीवरती किंवा इतर माध्यमावरती वाजत असतात तोपर्यंतच ती ऐकली जातात त्यानंतर ती काळाच्या ओघात विसरली जातात काही काही गाणी जे असतात की जुन्या गाण्यांना नवीन शब्द देऊन चाल तीच म्हणजे थोडक्यात सांगायचं तर व्यक्ती तीच त्याला नवं काहीतरी अद्ययावत रूप किंवा रुपडं किंवा कपडे घालण्याचा प्रयत्न केला जातो असं माझं मत आहे